भाऊ हा अजित कार रेंटलचा नंबर आहे ना हां भाऊ मी चेतन बोलतो आहे मला एक गाडी भाड्यानं पाहिजे होती मला उज्जैनला जायचंय आठ दिवसासाठी फॅमिली टूर तर एक गाडी सेवन सीटर गाडी पाहिजे होती काय किलोमीटर लागेल त्याचा हो आठ दिवस पाहिजे आठ दिवसासाठी तर सांगा मला काय किती किलोमीटरनुसार लागेल ते गाडीचं भाडं काय लागेल ठीक आहे चालते